मी डान्स विसरले विसरले नाही पाहिजे म्हणून मी रोज प्रॅक्टिस करते आणि जेव्हा माझ्या घरी लहान लहान मुलं ते त्यांना पण प्रॅक्टिस करायला लावते काऊन की त्यांना मी शिकवतो शिकवताया शिकवल्यानंतर जसा जसा मला घरी वेळ मिळतो अर्धा घंटा एक घंटा मोबाईल पाहतो त्याच्यास मोबाईल पाहतानी जे यूट्यूव यूट्यूबवरले डान्स वगैरे दिसते तर त्याच्यामुळं ते माझे डान डानची प्रॅक्टिस चालू राहते प्रॅक्टिस करताकरता जेव्हा लहान लहान मुलं माझ्यासोबत डान्स करतात ते मला आवडते क्युन का क्युन काऊन की त्याच्यासोबत मलापण डान्स करनाला करायला छान वाटते रोज रोज रोज रोज कारण त्याच्यावर विसर नाही पडला पाहिजे म्हणून माझी रोज प्रॅक्टिस चालू चालू राहते आणि माझे क्लासेसपण आहे मी क्लासला जात असतो त्याच्यामुळे त्या डान्समधे माझं असं विसनण्याचा एक अनुभव म्हणजे हे अनुभव झालेलं आहे का मी त्या डान्समधे ह्या गोष्टी नाही बॉ म्हणजे विसरू नाही शकत